हॅलो ये एकशे दो किती एकशे दोन ॲम्ब्युलेनस म्हणजे इथे एक आ आदर्श नगरमध्ये मा श श एक माणूस श्वास म्हणजे घेण्याचा त्रास व्हायला लागलाय तर तुम्ही आला तर लवकर बरं होईल तर त्यासाठी गाडी पाठवून देतात का येस